गीत गायन हे गुरूकडून उत्तम प्र प्रकारे शिकता येते पण गुरु म्हणजे आता जसा काही मला पण ग्री गीत गायन स्पर्धेमध्ये खूप किंवा गीत गायन एखाद्या स्पर्धा ऑर्गनाईज होतात तेव्हा आणि गीत गायन करण्यामध्ये खूप मला इंटरेस आहे आणि मला गीत गायन म्हणजे गीत गायक एखादा असा गुरू म्हणून नाही पण ज्याच्या आदर्शाखाली मी गीत गायन शिकतो ते म्हणजे लता मंगेशकर त्यांना गायन गानकोकिळा भारताची गानकोकिळा म्हणून ओळखले जाते तसेच भारतरत्न पुरस्काराने पुरस्कृत ते आहेत आणि त्या त्यांची जे शैली आहे गायन गायनाची जे शैली आहे आणि त्यांनी जे स्टेप्स सांगतात गाणे कशा प्रकारे गायला हवे त्या स्टेप मला ऐकून खूप म्हणजे इंटरेस निर्माण होतो म्हणजे गा गीत गायन करण्यामध्ये आणि तो म्हणजे त्यांनी सांगितल्यावर तो जेव्हा म्हणजे गार गी म्हणजे गीत गायन करण्याचा अनुभव असतो तो फार माझा वेगळा अनुभव असतो